राज्यात भेट देण्यासाठी पर्यटकांनी मुंबई इथे गेटवेला भेट अशी द्यावी ताजमहल आहे मुंबई गेटवेवरून शिपने बौद्ध लेणी जी समुद्रात आहे याला भेट द्यावी त्याच्यानंतर ती बघण्यास मुंबईवरून अलिबाग जवळ आहे कोकण सिंधुदुर्ग हे पण जवळ आहे या ठिकाणी थंड हवाच तसं सुंदर आहे देखावे आहेत नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी आहे ज्या दीक्षाभूमीमध्ये एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारुन आणि हिंदू धर्म हे सोडून यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता त्याच्यानंतर कोराडी देवी मंदिर हे पण असल्यामुळं नागपूर शहरामध्ये खूप सारे आहे वर्धा वर्धामध्ये गांधी यांची कुटी असल्यास आहे आणि हे पाहण्या लायकीचे आहे